हॅलो दादा कुठे आहे मी बरी आहे तुम्ही हां मला एक माहिती हवी होती हां तर मला माझ्या फॅ परिवाराला घेऊन कुठे तरी बाहेर जायचं आहे फिरायला तर मला कुठलं ऐतिहासिक ठिकाण स सांगतोस का तिकडे तू जाऊन आला आहेस हां हां

अच्छा हां हां

अच्छा ओके ओके ओके ओके अच्छा बरं बरं

ओके ओके हां हां

हां हां टायमिंग काय असेल त्याचं म्हणजे वेळ वगैरे अच्छा ओके ओके बरं बरं

बरं बरं मग आता आहेत का ते तर माझ्यासोबत वयोवृद्ध आहे तर त्यांना गड चढायला जरा कठीण होतं तर दुसरा काही त्यांना सोय आहे का त्यांना जायला वरती असं काही

अच्छा तर आता काही त्याची तिकिटं वगैरे असं काय असतं का बरं बरं स्वस्त जातं हां म्हणून हां हां अच्छा हां बरोबर बरं बरं मग जेवणाची सोय गडावर असते गडाच्या खाली असते कसं काही अच्छा हां

अच्छा म्हणजे सरबताची वगैरे का अच्छा हां हां ठीक आहे ठीक आहे

हां हां हां हो हो ठीक आहे ठीक आहे ओके चालेल चालेल तर मी हो हो चालेल चालेल हो ठीक आहे थँक्यू धन्यवाद